सध्या भारतीय प्रसारमाध्यमांचा विचार केला तर मला असं वाटतं की म्हणजे जे न्यूज चॅनल्स असतील किंवा जे वर्तमानपत्रामध्ये असतील ते सर्वच त्यांच्या त्यांच्यापरीने आपापल्या बातम्या पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात आणि खरंतर आपल्याला जगात कुठे काय चाललं आहे हे ते आपल्याला न्यूज चॅनल्स आणि वर्तमानपत्र यांच्यामुळेच कळतं आहे त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की भारतामध्ये जे सर्व न्यूज चॅनल्स आहेत किंवा जे वर्तमानपत्रं प्रसिद्ध होत आहेत न्यूज चॅनल्समध्ये म्हणायला गेलं तर ए बी पी माझा आहे ई टीव्ही नाईन आहे नंतर झी बिझनेस आहे असे हिंदीमध्ये आहेत मराठीमध्ये आहेत तसंच वर्तमानपत्र सकाळ आहे पुढारी आहे लोकसत्ता आहे टाइम्स ऑफ इंडिया आहे ही जी वेगवेगळी वर्तमानपत्रं आहेत आणि न्यूज चॅनल्स आहेत त्यांच्यामुळे आम्हाला जगात कुठे काय चाललं आहे ही माहिती मिळते खरंच त्यांचं काम खूप चांगलं आहे त्या अतिशय चौकस बुद्धीने म्हणा किंवा काय ते धडपडीनं अगदी लोकांपर्यंत आपल्यापर्यंत अगदी मनापासून ते बातम्या पोहोचवण्याचं म्हणा काम असेल कोणत्याही मग सामाजिक स्तरावर असतील राजकीय स्थरावर असतील वैज्ञानिक असतील ऐतिहासिक असतील त्या बातम्या यांच्यामुळे आपणाला कळत आहेत घरी बसून सुद्धा हे खूप मोठ्या भाग्याची गोष्ट आहे पण काही वेळा असं वाटतं आहे की हे थोडंसं जे आपली भारतीय प्रसारमाध्यम आहे तर ती थोडीफार असं की थोडं मसाला लावल्यासारखं जे आपण म्हणतो की नाही की काही वेळेला ओवरॅक्ट होतात किंवा एखादी चुकीची बातमी ती थोडीशी अशी पसरवून सांगितली जाते वगैरे किंवा काही एखादी बातमी असते की ती पटकन पूर्णपणे त्याचा उलगडा केलाच जात नाही अशाही काही गोष्टी आहेत त्यामध्ये तर ते तसं न होता जे काही सत्य आहे तुम्ही सत्य सांगता आहात त्यात काही शंकाच नाही पण पूर्णपणे जर ती बातमीचा सखोल अभ्यास करून ती जर का लोकांपर्यंत पोहोचली तर ते खूप म्हणजे प्रभावी होऊ शकतं असं मला वाटतं आहे त्यामुळं त्या पद्धतीनं सर्व न्यूज चॅनल्स आणि जी काही वर्तमानपत्रं असतील त्यांनी त्या पद्धतीनं जर प्रयत्न करत राहिलं तर नक्कीच म्हणजे अगदी खूपच म्हणजे फायदा होईल असं मला वाटतं